या सगळ्या क्षेत्रात मला असं वाटते की जे उद्योगपती आहेत त्यांचा सर्वात मोठा जास्त हात असतो आणि मला जे उद्योगपती माहिती आहेत आता सध्या जे आर डी टाटा रतन टाटा सॉरी रतन टाटा हे वारले ते सर्वात मोठी उद्योगपती आहेत कारण त्यांच्या अंडर टाटा ही कंपनी आहे सगळ्यांनाच माहिती आहे टाटा कंपनी फक्त एका क्षेत्रात काम करत नाही ती तंत्रज्ञानामध्ये पण काम करते लोकसेवेमध्ये पण काम करते फूड इंडस्ट्रीमध्ये पण काम करते शैक्षणिक शैक्षणिक क्षेत्रामध्ये पण काम करते डेव्हलपमेंटमध्ये पण काम करते एरोनॉटिक्समध्ये पण काम करते वाहतुकीच्या क्षेत्रामध्ये पण काम करते तर टाटा ही सर्वात मोठी इंडस्ट्री आहे कन्सल्टन्सी पण आहे टाटाची वेगवेगळ्या तर या सगळ्या क्षेत्रामध्ये टाटाचं खूप जास्त काय म्हणतात सहभाग आहे दुसरं म्हणलं तर अडानी अडानी आत्ता खूप जास्त चर्चेत आहे कारण अडानीचे सोलार पावर्स आहेत सगळ्यात जास्त सोलार एनर्जी सप्लाय केली जातात ना फक्त भारतात नाही तर बाहेरच्या देशांमध्ये सुद्धा ही अडानी करते पाकिस्तानला पण जी काही ऊर्जा जाती ती अडानी स्वतः प्रोव्हाइड करते बांग्लादेशला पण अडानी स्वतः प्रोव्हाइड करते त्याच्यामुळे भारताचा जी जी डी पी आहे किंवा पैसा आहे एकंदरीत ते पण वाढल्या जातो तर या लोकांचं खूप जास्त सहभाग आहे दुसरं म्हटलं तर अंबानी सगळ्यांनाच माहिती आहे अंबानी मुळे आपलं आयुष्य फार सोप्पं झालेलं आहे जसं की जिओचे पॅक आहेत आपलं र रेगुलर रिचार्ज जे आपण करतो ते जिओ किंवा एअरटेल अशा कंपनी आपल्याला प्रोवाइड करतात तर हे त्यांचं खूप जास्त सह उ काय म्हणतात कॉन्ट्रिब्युशन आहे